हॅलो सर नमस्कार मी वॉल्यू रेस्टाॅरंटमधून बोलत आहे वर्ध्यावरून सर तुमचं आज आमच्याकडे एक ऑर्डर होतं बुकिंग संध्याकाळी आठ वाजता सर मी एक तुमचं दहा मिनटं घेऊ शकतो का हां हो सर तुमचं एक रात्री आठ वाजताचं एक आमच्याकडे बुकिंग आहे सहा लोकांसाठी तर त्यासाठी ना तुम्हाला कन्फर्मेशन कॉल केलेला आहे की तुम्ही या संध्याकाळी रेस्टाॅरंटला येणार आहात का म्हणून तुमचं बुकिंग कन्फर्म आहे का अच्छा अच्छा त्यामध्ये मग काही वाढ वाढ बोला बोला सर अच्छा एक दोघं वाढतील बरं

अच्छा बरं बरं अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सर चालेल बरं तुम्हाला यामध्ये सर काही वेगळ्या रूमला बुकिंग करायचं होतं की जनरल जो असतो आपला तिथे तुम्हाला ते करायचं आहे की स्पेशल रूमला तुम्हाला द्यायच्या आहेत

अच्छा ओके ठीक आहे सर तसं आमच्या एका रूमला सहा ते सात लोकांची अरेंजमेंट आहेत आठ लोक पण आम्ही त्यामध्ये अरेंज करू शकतो तसा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आल्यानंतर आम्ही दोन्ही रूम कन्विनियंट आहे की नाही हे तुम्ही पहिले बघून घ्याल ठीक आहे सर आणि त्याच्यानंतरच मग तुमचं कन्फर्मेशन मला द्याल मी हा फक्त कन्फर्मेशन कॉल ओके ओके म्हणजे तुमचे आठ ते नऊ लोकांचा

बरं अच्छा अच्छा अच्छा ठीक ठीक आहे ना सर त्यासंदर्भात हा कॉल होता एक कन्फर्मेशन कॉल म्हणून आम्ही केलेला आहेत तर ठीक आहे सर तुम्ही एक आम्हाला आठ आठचं रूमचं आम्ही कन्फर्मेशन घेतो आहे चालेल आणि आम्ही सगळी व्यवस्था ओके ठेवत आहे बरं ठीक ठीक आहे ना सर काही हरकत नाही ओके